हॅलो कोण बोलतंय हा सानिका बोल कशी चालू आहे टेस्टची प्रिपरेशन हा ओ के तू कधी ॲब्सेंट होती ओ के सो तू माझं लेक्चर मिस केलं आहेस बरं ठीक आहे आपली टेस्टचा टॉपिक तर मी सांगते तुला आपलं रोटेशनल डायनॅमिक्स आहे हं आणि त्यामधे मी त्याचा फुल चॅप्टर कंप्लिट केला आहे तू तो चॅप्टर रीड कर पहिले हो मी वर नाहीतर एक काम करते मी तुला थोडं सांगते सध्या सो आपलं रोटेशनल डायनॅमिक्समध्ये तुला हे बघ सेंटीप्रिटर फोर सेंटीप्रिटर फोर हे दोन कर त्याचा डिफरन्स कर नंतर टाईप्स ऑफ मोशन टाईप्स ऑफ मोशन्समध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे दोन कर आणखी जर तुला त्याचे डायग्राम्स कर म्हणजे हे बघ कुनिकल पेंडुलम आहे ना त्याच्या डायग्राम्स प्लस बँकिंग ऑफ प्लस व्हेईकल ऑन कर्व्ह्ड रोड आणि कुठले कुठले कोर्सेस यूज होतात ते पण कर अजून तुला त्यातला कुठला टॉपिक कळला नाही असं मला सांग म्हणजे मी तुला एक्सप्लेन करू किंवा त्यातले आयएमपी सांगू हो एक्स्ट्रा क्लास घेऊ शकते मी तुझा आपण उद्या भेटूयात स्कूलमधे आपण एक काम करू या स्कूल संपल्यावर एक तास मी तुला सांगेन तुझे डाउट्स क्लिअर करेन आणि तुला शिकवून देईन आणि अजून बघ उद्याची ते म्हणजे टेस्टची प्रिपरेशन आता मी तुला सांगेल तसं पण मला तू सांग घरून तू एक वेळा रीड आउट करून ये सगळे टॉपिक्स प्लस नोट्स काढून ये आणि फॉर्मुले वर्कआउट करून ये आणि आपल्या एक्सरसाइजमधले जे क्वेशन्स आहेत ते पण घेऊन ये त्याचे ॲन्सर्स शोध हा आणि आणि जे न्युमॅरिकल्स आहेत ते बघ करून जर नाहीच जमले तर मग कॉलआउट करून दे आणि हा आपली टेस्ट जी आहे ती फिफ्टी मार्क्सची आहे सो फिफ्टीपैकी राउंडअप म्हणजे सगळ्यांना निदान ट्वेंटी फाईवच्या वरती तरी मिळायला हवेत हां चांगली प्रिपरेशन कर काही हेल्प लागली तर कळव